जे स्थानिक ग्राहक असतात त्यांनी सेंद्रिय आणि मुक्त श्रेणीतील उ उत्पादन प्रा त्या उत्पादनाला प्राधान्य दिलं तर नैतिक प पशुपालनाला मोठा सहकार्य मिळतो जसं की लहान शेतकरी थेट खरेदी करतात अन त्यांना ते फायदेशीर ठरतं स ते सरकारी योजनामधून काही त्यांना ते जसं अ अनुदान पण मिळतं अधिक जागरुकता आणि पुन्हा सुलभ प्रक्रिया आणि डायरेक्ट विक्रीेसाठी मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे योजनाची अंमलबजावणी जसं ते योजना जर केल्या तर ते शेतकऱ्यांसाठी अधिक प्रभावी ठरेल